अलीबाग हे रायगडमधले राजधानीचं ठिकाण असल्यामुळं काही ऑफिसेस तिथं आहेत त्याचा त्या कामानिमित्त पण काही लोक येतात आणि समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे पर्यटक पण समुद्रकिनाऱ्यात बीचसाठी आनंद घेण्यासाठी समुद्राच्या लाटा त्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात तसे बघायला गेलं तर अलीबागमधे दर दोन तीन किलोमीटरनंतर बीचेस आहेत काही काही समुद्रकिनाऱ्यात जी गावं आहेत ती बीच आहेत त्यामध्ये आहे मांडवा आहे किहीम आहे वरसोली बीच आहे अलीबाग बीच आहे नागाव बीच आहे रेवदंडा बीच आहे असे काही बीच आहेत जे जिथं पर्यटक येतात आणि त्या आता पर्यटकांना राहण्याची जेवणाची सगळी सोय तिथं होत असल्यामुळे आनंदाने पर्यटक येतात आनंद घेतात त्या समुद्राच्या लाटांचा हे ते आणि सुकी मच्छी नंतर ते त्यांना हे भेटते त्यानंतर सध्या आता बोटींची सोय झालेली आहे त्या ते समुद्र सफर करू शकतात त्याच्यामधून असं आहे नंतर अलीबाग बीचवर कुलाबा किल्ला आहे जो आपला ऐतिहासिक वारसा सांगतो जसे शिवकालीन आंग्रे तिच्यामध्ये तिथे राहत होते ते आपण ओहोटीच्या टायमाला पण त्यामध्ये पायी चालत जाऊ शकतो किंवा भरतीच्या टायमाला पण बोटीनं त्या किल्ल्यामध्ये जाऊ शकतो त्या किल्ल्यामध्ये गणपतीचं सिद्धिविनायक मंदिर आहे त्या मंदिर गाभाऱ्यामध्ये पाच देवतांचं असं ते मंदिर आहे बाजूला हनुमान मंदिर आहे किल्ला आहे तोफा आहेत ते पा बघतात ते पाहू शकतो आणि समुद्रकिनारा असल्यामुळे चांगली गोष्ट आहे आणि मच्छी खा खवय्यांना मच्छीप्रेमी त्यांना ते मच्छी खायला भेटते आणि हे आनंदाने असे एकर पर्यटक येऊन आनंद उपभोगून जातात